मनोरंजन उद्योगातील खेळांची भूमिका अन् त्याकडे प्रेक्षक कसे आकर्षित होतात त्यात गुंतून राहतात मनोरंजन उद्योगातील म्हणजे अनेक असतात मनोरंजन उद्योग खेळ खेळले जातात यामध्ये मनोरंजन उद्योग आहे गाण्यांच्या स्पर्धा आणि मै मैदानी खेळ सोडून व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त मनोरंजन उद्योगांची भूमिका ही प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित होतात त्यामुळे मनोरंजन उद्योगां गांची भूमिका म्हणजे चित्रपट आणि चित्रपटातील अनेक गोष्टी गाणे वगैरे मनोरंजन चित्रपट ट्रॅडिशनल गाणे वगैरे असे भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये मनोरंजन उद्योग होतात मनोरंजन प्रेक्षक आपल्या आणि त्यात गुंतून राहतात आपण जसं बघायला गेलं तर मनोरंजन उद्योग उद्योगातील खेळाची भूमिका ही फार वेगळी असते लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणे आणि त्याच त्याच गोष्टी परत दाखवणे जसं की तोच तोच पिच्चर त्याच ज्या भूमिकेतील माणसाच्या फीलिंगशी खेळलं जातं बऱ्याच गोष्टी असतात भरपूर काही त्याच्याबद्दल सांगण्यासारखं आहे मला तर वाटतं मनोरंजन उद्योगातील प्रेक्षक हे त्याच्यातील असे काल्पनिक इमेजिन काल्पनिक दुनियेतील वास्तव आहे ते काही खरं नसतं काल्पनिक दुनियेतील वास्तव दाखवलेलं असतं त्याच्यामुळे मनोरंजन उद्योगातील प्रेक्षक एकमेकांकडे आकर्षित होतात आणि याबद्दल माझे मत असे आहे की मनोरंजन उद्योगातील काल्पनिक गोष्टी आहेत एन जी ओसाठी वापर करावा असं मला वाटतं